तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक सुलभ करण्यात कशी मदत केली आहे हे आपण पाहूया तिकीट बुकिंग आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं खूप सोपे झाले आहे आपल्याला इंटरनेटवरून केंद्रांच्या मदतीने किंवा मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरनं तिकीट बुक करण्याची सुविधा आहे हॉटेल बुकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हॉटेल बुक करणं खूप सोपं झालं आहे आपल्याला विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून हॉटेलच्या अधिकारीक वेबसाइटवरून किंवा हॉटेल बुकिंग ॲप्सच्या माध्यमातून हॉटेल बुक करण्याची सुविधा आहे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या गुणवत्ता आणि किमान किंवा अधिक दरांमध्ये हॉटेल निवडू शकतो प्रवासाची अपडेट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासाची अपडेट मिळवणं खूप सोपं झालं आहे आपल्या मोबाईलवर ॲप्स इन्स्टॉल करून आपण वाहतुकीच्या आधारावर जाहिराती विमानाच्या स्थिती बसच्या वेळेत बदल हॉटेलची स्थिती इत्यादी अपडेट मिळवू शकतो प्लॅटफॉम क्रमांक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण स्थानाच्या प्लॅटफॉम क्रमांक ओळखणे सोपे झाले आहे आपल्या मोबाइलबर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शन ॲप्सच्या माध्यमातून आपण स्थानाच्या प्लॅटफॉम क्रमांक ओळखता येतो बस डिपोट स्थाने जाणे तंत्रज्ञानाचा वापर करून बस डिपोट स्थाने ओळखणे सोपे झाले आहे आपल्याला विविध वाहतूक ॲप्सद्वारे बस डिपोट स्थाने आणि त्यांचे वेळापत्रक मिळतात अशा प्रकारे तिकीट बुकिंग हॉटेल बुकिंग प्रवासाची अपडेट झालेली वेळ प्लॅटफॉम क्रमांक स्थान किंवा बस डिपोट स्थाने जाणून घेण्यास व इत्यादी बाबतीत तंत्रज्ञानाने वाहतूक सुलभ करण्यात मदत केली आहे